हां हॅलो हां आहां बोला बोला बोला बोला तुमचंच हां करायचं आहे ना हो ना हो ना करायचं आहे ना करायचं आहे ना बर अहो परवाच ते परवाच ते अहो परवाच त्यांची भेट झाली आपली त्याला म्हटलं ते तुमचे ते पेंट पेंटर जे आहेत ना त्यांना माझा निरोप द्या आणि आपल्याला ते घराला पेंट द्यायचा आहे काय आहे आता ते घर बांधून झालं आहे पण लवकरात लवकर रंगाचंही काम होणं गरजेचं आहे ते म्हणून आम्हाला तुमची आठवण आली नाही अहो सहा महिने झालेत त्याला पण त रंग दिल्याशिवाय राहाय राहायला येता येत नाही ना आपल्याला आणिक आं नाही नाही नाही नाही ओलंबलं नाही का नाही नाही चांगलं वाळलेलं आहे बर का त्याबद्दल काही नाही तुम्हाला तुम्हाला तशी काही तक्रार येणार नाही येणार नाही पण आम आम्हालासुद्धा तक्रार करायला जागा ठेवू नका तुम्ही असं मला सांगायचं आहे हां पण नाही प्येंट आपल्याला असा पाहिजे बर का प्येंट आपल्याला असा पाहिजे दिसायला चांगला पाहिजे पण त्यातल्या त्यात वातावरणाचा कुठलाच परिणाम व्हायला नको एक तर तुम्हाला माहिती आहे आपल्याकडं पाऊस तुम्हाला माहिती आहे पाऊस पडायला लागल्यावर कसा पडत असतो तो आं अहो हां हां हां हां हां अहो नाही नाही आहे आणि म्हणूनच मी तुमच्याकडं आलो ना कारण डॉ डॉक्टर वागुलीकरही मला भेटले होते त्यांचा जो विषय निघाला त्यांना म्हटलं होतं आमचं जे जुनं घर आहे ना त्याला कलर दिला आणि सहा महिन्यांत त्याचे पोपडे निघाले सहा महिन्यांत त्याच्यावर असे नकाशे काढल्यासारखे काहीतरी चित्रविचित्र काहीतरी चित्रं त्याच्यावर दिसाय लागले रंगांचे पोपडे निघाले तर काय आहे आपण घर एकदाच बांधतो एवढा मोलामहागाचा कलर द्यायचा आणि तो जर चांगला बसला नाही त्याचे पोपडे निघायला लागले तर मग आपले खिशाचे पोपडे निघतील ना वा काय त्याला काही खर्च कमी येतो का बर तुम्ही पैसे काय कमी घेणार आहे का तुमची मजुरी तुम्ही घेणारच नाव घ्या ते काम आहे ते घेतलंच पाहिजे मजुरी हां तर मला काय म्हणायचं आहे मला काय आपण कलरमध्ये चॉईस करताना अजिबात हलका करणार नाही बर का तुम्हाला सांगतो पण मला तुमचं नाव समजलं आहे का तुम्ही कलर द्यायचा असेल तर राजाभाऊंकड त्यांच्याकडनं देऊन घ्या कलर ते चांगले आहेत त्यांच्या हाताखाली माणसं आहेत पोरं आहेत चांगले आहेत आणि तुम्ही पाहिजे तशी तुम्हाला ते सर्व्हिस देतात आणि त्याहीपेक्षा कलर फार छान देतात ते असं त्यांनी सांगितलं आहे त्याच्यामध्ये अजिबात तडजोड करत नाहीत आणि मग ते मला काय म्हणायचं आहे तुम्ही हां नाही नाही तुम्ही जेव्हा येणार ना राजाभाऊ बर का ते तुमचं कलरचं काय असतं ना ते चॉईस करण्यासाठी असतं बघा ते काय म्हणतात त्याला सॅम्पल हां ते कार्ड घेऊन या कारण ते कार्ड आणल्याशिवाय आणि आम्ही घरामध्ये चर्चा केल्याशिवाय आपल्याला कलर चॉईस करता येणार नाही आता कलर चॉईस काय करायचा हे सगळे घरातले बघतील आता मी फक्त पैसे द्यायचं काम करणार आहे आणि कलर चांगला वाटला पाहिजे एवढं तुम्ही ही जबाबदारी मी तुमच्यावर टाकतो आहे हां काय आहे आता मी चॉईस केला असता पण घरातले प आजकालच्या पोरांचं वेगळं राहतं आपण चॉईस करायचा त्यांची चॉईस वेगळी आपण म्हणायचं थोडा ऑफव्हाईट घ्या त्यांनी म्हणायचं नाही ब्राईट व्हाईट घ्या हे असं सगळं वाद होतं त्याच्यापेक्षा तुम्ही ते शेड कार्ड घेऊन या ते आपण काय ठरवायचं ते ठरवू आं कधी येता आत्ता थोड्या वेळानं येता का आता आता हे बघा मी बाहेर आहे आता बरोबर दोन तासानं घरी जाणार आहे येता का दोन तासांनी लगेच आं हां काय काय काय मग चालेल मग चार वाजता वाट बघतो आहे मी जात नाही मग कुठं मग हा आणि फसवू नका या म्हणजे याच बर बर बर बर नक्की नक्की नाही वाट पाहातो आहे बरं का हो हो हो चालेल